गाताना बऱ्याच गोष्टीकडे लक्ष ठेवावं लागते जेव्हा गाणे सुरू होते जेव्हा आपण गायला सुरुवात करतो तेव्हा कधी आपल्याला बँडवाल्याकडे पाहून बोटांनी किंवा हाताच्या साहाय्याने आपल्याला त्याला सिग्नल द्यावं लागते किंवा इशारा करावं लागते की स्टार्ट करा म्हणून जेव्हा बँडवाले जी म्युझिक वगैरे वाजवतात आणि जे ते स्टार्ट करतात त्याच्यानंतर मग काही अंतरानंतर आपल्याला आपले गाणे सुरू करावं लागते ह्या गोष्टीकडे पण खूप काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागते आणि गाणं स्टार्ट झाल्यावर जर आपल्यासोबत जर आपला कोणता सहकार्य सहकारी असेल किंवा आपला जो सोबती असतो आपल्यासोबत गाणारा त्याचे गाणे कुठे थांबणार आहे त्याचे कडवे कुठे संपते त्याचं कडवं संपल्यानंतर बँड जे असते बँडमध्ये तबला सितार वगैरे ही धून कुठं वाजणार आहे ही वाजल्यानंतर मग आपल्याला कुटून स्टार्ट करावं लागणार आहे याकडे पण खूप लक्ष द्यावं लागते तसं पाहिलं तर आम्ही गातानी बँडवाले आहेत किंवा जे सोबती असतात आम्ही खूप रिअर्सल करतो त्यामुळे आम्ही प्रत्येक गोष्ट एकमेकाची समजून घेतो आणि या प्रकारे आम्ही एकमेकांना सहकार्य करतो